जर आपण मासे पकडण्याबद्दल जर म्हटलं तर हो मला वाटते की आपण एक मासे पकडण्याची ही जी कला आहे ती जागरूक ठेवली पाएत कारण की मासे जर आपण जेवणासाठी म्हटलं तर ते खूप आहार आणि पौष्टिक असतात तर हां मासे खाल्लेसुद्धा पाहिजेत आणि जर आपण जलमधले मासे कमी करून नाही खाल्ले म्हणजे पकडून जर त्यांना नाही खाल्ले तर त्यांची जी आबादी आहे ती समुद्रात जास्त होऊ शकते म्हणून अॅज अ प्रिडेटर आपल्याला त्यांना खावंच लागते आणि जे कोकण विभागातील म्हणजे लोक आहेत त्यांचं त्यांचं तर म्हणजे आहा रोजचंच जेवण ते असते कारण की त्या भागात दुसरं काही भेटणं डाळ वगैरे उत्पादन होणं म्हणजे ते जरासं कठीणच असते तर त्यांच्यासाठी जेवण म्हणजे मासेच असतात आणि जर मासे पकडण्याचे व्यवसाय जर आपण म्हटले तर पुढच्या पिढींना मासे पकडण्याचा जो हा व्यवसाय आहे तो केलास पाहिजेत कारण की जर आपण तसं बघू तर मग नदीत समुद्रात हे जे पोल्यूशन आहे ते खूप म्हणजे वाढते आजकाल पण तितकंच कमीसुद्धा होतंय तर आपण सांगू नाही शकत पण हा मासे पकडायला पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीनी असं मला वाटते कारण की हे जे खाद्यपदार्थ आहे ते पौष्टिकांमधून एक आहे त्यामुळे पक त्यामुळे ही जी व्यवसाय आहे ते समोरसुद्धा वाढला पाहिजेत आणि समुद्राला जास्त म्हणजे जास्त समुद्रातील जीवजंतू वाढले नाही पाहिजे त्यामुळे त्यांना कमी करायसुद्धा कमी करायसाठीसुद्धा आपल्याला खाल्लं पाहिजेत